मी ऑडर केलं होतं अॅमॅझॉनवरून एक प्रोडक्ट जे की होतं मेकफ लायनर जे जे लायनर असते नं आय लायनरसारखंच असतं ते तर मेकफ लायनरचं प्रोडक्ट असतं त्याच्यामधे कॉम्पॅक असते कोंबो पॅकेज होतं जो की मी बोलवला बट काय झालं की जसं मी बोलवलं नं एक्झॅक्टली मला पंधरा दिवसात ते डिलिवर्ड झालं एग्झॅक जी मी कॉलेटी बघितली होती ऑनलाईन आणि ऑपलाईन शॉपमध्ये मला तीच त्यापेक्षा चांगली कॉलिटी तिथे मिळाली आणि तिथलं जे कॉम्पॅक्सचं जे टेक्चर होतं जे एकदम स्मूत टेक्शर होतं चेहऱ्याला आपण लावल्यानंतर आणि ऑइली ऑइल फ्री होतं त्याच्यामधे आणखी एक अॅडव्हांटेज होतं की ते ऑइल फ्री होतं आणि एकदम कॉम्पॅक हे ट्वेंटी फोर अवरसाठी राहात होतं आपण जेवापर्यंत आपण वॉश नाही करू तेव्हापर्यंत ते जसंच्या तसं राहणार ते एक कॉलिटी मला खूप छान वाटली तो माझ्या एक प्रोडक्ट व्यू होता जो की प्रोडकसाठी मला रिव्यू मी बघितलं रिव्यूच्या अकॉर्डिंग ते प्रोडक्ट एकदम व्यवस्थित आहे तर आय अॅम व्हेरी हॅपी विथ धिस प्रोडक्ट